पाच जुलै एकोणिसशे पंचाण्णव एकोणीस नऊ दोन हजार पाच पंधरा दहा दोन हजार तेरा सोळा नऊ एकोणीसशे सदूसष्ट तीस एक एकोणिसशे अठ्ठ्याण्णव